विशेषतः शहरांमधे आणि त्यातही मुंबईसारख्या महानगरांमधे विविध प्रकारचे किवा शहरांमध्येच का आपण संपूर्ण भारतामध्ये विविध जातीधर्माचे पंथाचे लोक राहतात प्रत्येकाच्या भाषा वेगळ्या आहेत आणि प्रत्येक कोसावरती बोली बदलते असं आपण म्हणतो त्यामुळे इतर स संस्कृतील किंवा परदेशात परदेशातील किंवा विविध जाती धर्माची लोकं एकत्र इथे राहतात कामाधंद्याच्या निमित्ताने किंवा आपापली भाषा ते शिकून घेतात तर सपोज उदाहरणार्थ मुंबई महानगरामध्ये कामाधंद्याच्या निमित्ताने लोक येतात आणि प्रत्येक जण एकमेकांची भाषा अनेक वर्ष एकत्र राहिल्यामुळे ते शिकतात तर एकमेकांच्या भाषेतील अ भ अ आव शब्द वगैरे किवा संस्कृतीतील काही शब्द काही गोष्टी एक प्रत्येक भाषिक एकमेकांच्या भाषेतील अशा गोष्टी स्वीकारत असतो त्यामुळे भाषेमधे पण त्याचा बदल होत असतो कारण नवीन शब्द आपल्या भाषेमध्ये निर्माण होत असतात प्रचलित होत असतात तर भाषेवरती याचा प्रभाव आपल्याला होताना दिसतो कारण त्यामुळे भाषेमधे नवीन शब्द येत असतात नवीन गोष्टी त्या भाषेमधे समाविष्ट होत असतात किंवा एखाद्या संस्कृतीपासून जसं आम्ही एम एच्या अभ्यासामध्ये शिकलो आहे की भाषा विज्ञानामध्ये की भाषा युरोपियन याच्यामधून भाषेमधून शर्ट पॅन्ट हॅट वगैरे हे जसे शब्द आपल्या मराठीमध्ये आले आहेत तसेच इतर संस्कृतीमधूनही जसं इडली वगैरे आता इडली हा शब्द आपल्या इथलं नाही आहे पण आपण कर्नाटकामधून आपण हा शब्द कर्नाटक भाषे दिली अस हा शब्द आपण आपल्या मराठी भाषेमधे स्वीकारला खरंतर हा मराठी शब्द नाही आहे पण आपण तो शब्द स्वीकारला त्यामुळे अशा विविध भाषिकांच्या संप एकत्र येण्यामुळे भाषेवरती परिणाम होत असतो त्यामुळे काळाप्रमाणे जर विचार केला तर मराठी भाषेमध्ये पण बरेचसे नवीन शब्द आलेले आपल्याला दिसतात किंवा बदल झालेले दिसतात ते हे बदल सूक्ष्म असतात जर आपण त्याचा अभ्यास केला तरच ते आपल्याला कळतात तसं आपण नॉर्मली सगळ्या भाषा सर्वजण बोलत असतात एकत्र राहत असतात जसं तर हिंदी इंग्लिश तर कॉमन झालेलं आहे त्यामुळे भाषेवरती पण त्याचा परिणाम होताना दिसतो आ म्हणजे भाषेवर त्याचा प्रभाव असल्याचे आपल्याला दिसते